बोला ना हो

अच्छा ठीक आहे ना किती पाहिजे होते आदिवासी नृत्याला किती दिवसांमध्ये किती दिवस

थोडं वेळ लागेल तर चालेल का

मॅडम थोडा वेळ लागेल ठीक आहे ना तुम्ही कापडं कसे ते थोडं सांगून द्याल आम्हाला पैसे आता एका नृत्याच्या गणवेशांवर दोनशे ते तीनशे रुपये लागतील तरी पण मॅडम आम्हाला पण तर जमलं पाहिजे ना कपडा महाग आहे दिवसभर बसावं लागते टेलरवर मशीनवर आ लवकर याल थोडं किती वाजतापर्यंत येते तरी पण ठीक आहे चालेल